अलीकडच्या वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये खूप उलाढाल झालेली आहे अर्थ अर्थव्यवस्था वाढलेली आहे आधीच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये खूप मोठा आमूलाग्र बदल झालेला आहे भारत हा विकसनशील देश म्हणून ओळखला जात आहे नवीन नवीन उद्योग धंदे आलेले आहेत व्यापारालाच च चालना मिळालेली आहे आताचं युग जे आहे ते डिजिटल युग झालेलं आहे प्रत्येक गोष्टी ज्या आहे त्या डिजिटालाइज होत चाललेल्या आहेत त्याच्यामुळे अर्थक्षेत्र जे आहे आर्थिक क्षेत्रामध्ये भरपूर आमूलाग्र बदल झालेला आहे आधी बँकेचे कुठल्याही व्यवहारासाठी बँकेमध्ये जावं लागत होतं प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींसाठी परंतु आता घरी बसल्या बसल्या फोनवरून पैशांची देवाण घेवाण होते ऑनलाइन ट्रान्जेशन्स होते ऑनलाइनमुळे खूप सारे कामं सोपी झालेली आहेत आणि नवीन नवीन जे उद्योगस् आलेले आहेत त्या उद्योगांमुळे खूप बदल होत चाललेला आहे अर्थव्यवस्था जी आहे ती विकसित होत चाललेली आहे आपली व अर्थव्यवस्थेमध्ये नवीन नवीन उद्योगांमुळे व्यापार वाढलेले आहेत देवाण घेवाण वाढलेली आहे खूप विकसनशील देश म्हणून ओळखला जात आहे अर्थक्षेत्रामध्येच जसं मी बोललेली की ऑनलाइन पेमेंट वगैरे झालेले आहेत पेमेंटमुळे खूप मदत मिळालेली आहे सर्वांनाच ह्याचा खूप लाभ होत आहे